राज्यात कलाकौशल्य हे भरपूर मोठं हे राज्यात आहे जिथे आपण इथे दिल्ली साईडला जेव्हा पंधरा ऑगस् सव्वीस जानेवारी हे जेव्हा असतात तेव्हा विविध विविध देशातून आलेले लोक आपले कलाकौशल्य व कलाकौशल्य व सगळं दा दाखवतात हास आणि तिकडे मस्त मस्त असे डिझायन केलेली असते ती बघून वगैरे एवढं छान वाटतं की मस्त म्हणजे खूप छान वाटतं आणि तिकडे जसे कलाकौशल्य हे इतरांना पण भेटतं जे क्राफ्ट्स असतात फुलं वगैरे बनवायचे वगैरे मोठे मोठे लग्न का हे ह्याच्यामध्ये लग्नकार्यामध्ये जे स्टेजवर ती कला आपले हस्ताची असतात लांबून बघितले तर खरी फुलं वाटतात पण ती खरी फुलं नसून क्राफ्टची बनलेली असतात फुलं क्राफ्टच्या पेपराची बनलेली असतात आणि अशी दिसायलाही सुंदर दिसतात दिसायलाही सुंदर असतात व त्या तिथे म असे मस्त मस्त असे डिझाईनचे कलाकौशल्य दाखवलेले असतात आणि दुस दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला त्या आपल्याला सवलत सवलतही भेटते त्यातून परवडणारे क्षमतेबाबत म्हणजे एकदा मला पण अशी सवलत भेटली की तुमच्या हातात कुठली कला आहे त्याच्यात कौशल्य करून दाखवाल का तर मला थोडीफार क्राफ्टची आहे सवय त्या त्यामुळे मी पेपर आणि क्राफ्ट्सचे पेपर वगैरे ह्यांचे करून फुलं वगैरे बनवले आणि मस्त असे फुलं बनवले त्याचे ते बाहुल्या वगैरे बनवल्या परत अशी वेगवेगळी डिझाईनची वेगवेगळे असे फॉवर प्लाट बनवले असे वेगवेगळे तऱ्हेचे बनवले आणि ते दिसायलाही सुंदर वाटले आणि मस्तच वाटले आणि सगळ्यांना सगळ्यांनाही ते आवडले आणि ह्याबद्दल मी सवलतीचा पण फायदा घेतला